महाराष्ट्रात अशा बऱ्याच पारंपरिकरित्या चालत आलेल्या शर्यती होत राहतात यांना पारंपरिक खेळ पण आपण म्हणू शकतो त्यात असं बैलगाड्याची शर्यत बाकी बोकड कोंबड्याची शर्यत आणि इतर प्राण्यांची श प्राण्यांच्या शर्यती असा त्यात यांचा समावेश असतो त्यात त्यात मी बघितली आहे ती बैलगाड्यांची शर्यत तर त्यात प्रत्येक गावातील बैलाच्या जोड्या येतात आणि एक ते सगळे एका जागी जमतात आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या साठी बैलाची जोडी ही खूप महत्त्वाची असते कारण त्यांच्या शेतातील पीक आणि नांगरणी आणि सगळं सगळं त्यांच्यावरच हे असतं अवलंबून असतं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाची असते मग त्या दिवशी ते असं छान असं सणासारखं साजरी करतात बैलांना सजवतात छानपैकी त्यांना त्यांना ओवाळतात कुंकू वगैरे लावतात त्यांच्या अंगावर असे छान डिझाईन काढतात वेगवेगळ्या त्यांना मस्त छानपैकी असं सजवतात आणि आणि एका ठिकाणी असं मोकळं मोकळी जागा असेल कुठे तिथे सगळे सगळ्या जो बैलांच्या जोड्या जमतात आणि जमल्यानंतर त्यांची ती स्पर्धा सुरू होते तर तिथे त्यांच्यासाठी खायला वगैरे खाय बैलांना खायला पाणी प्यायला पाणी सगळं तिथे सिक सगळी सोय असते अवलंबून आणि बाकी असे आ हां आणि या जोड्या बैलांच्या जोड्या शर्यतीला जायच्या आधी घरोघरी पण जातात आणि लोकं त्यांना आवडीने खायला देतात तर अशा प्रकारे आहेत खूप चांगला अनुभव होता माझा जेव्हा मी बघितलं आणि हे चालत राहतं इकडे बऱ्याचदा तर त्याच्यामुळे धन्यवाद